मी माझ्या मित्रांसाठी एक संकल्पनात्मक चित्रपट रात्र आयोजित करू इच्छित आहे वेगवेगळ्या संकल्पनांशी जुळणाऱ्या चित्रपटांची मेजवानी मी मित्रांसाठी ठेऊ इच्छित आहे या पाठीमागचा माझा हेतू सर्व मित्र एकत्र येतील चित्रपटाचा आनंद लुटतील एकमेकांशी गप्पा मारतील हा आहे भयपटाशी संदर्भात असलेली एखादी चित्रपटाची मालिकासुद्धा मला सर्वांसोबत बघायला आवडेल तर भयपट संकल्पनेशी पूर्णपणे जुळणाऱ्या चित्रपटांच्या सूचनांची मला आवश्यकता आहे भयपटामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे चित्रपटामध्ये दाखवलेले दृश्य आहे त्यामधून आम्ही एकमेकांना त्या प्रसंगामध्ये जाऊन त्या प्रसंगाचा आनंद त्या प्रसंगामध्ये पुढे काय होत आहे या सगळ्या गोष्टी एकमेकांसोबत चर्चा करण्याची माझी इच्छा आहे आणि पुढे जाऊन एक संस्मरणीय चित्रपट मालिकासुद्धा मला भयपट संकल्पनेमध्ये करण्याची इच्छा आहे आणि जर मला तशी संकल्पना संदर्भातील मालिका काढायची असेल तर अशा जुळणाऱ्या शिफारशीसुद्धा मला सांगितल्या तरी चालेल